मी एक लेखक आहे आणि लेखकाला गोष्ट लिहिताना लेखकाची कोणतीही गोष्ट एका विशिष्ट पात्रभोवती फिरत असते आणि मग कुठलंही पात्र हे लेखकाच्या कल्पनेतुन जन्म घेत असतं मग पात्राची निवड ही लेख गोट्टीच्या निवडीवरती असते माझी गोष्ट विनोदी आहे माझी गोष्ट गंभीर आहे माझी गोष्ट सामाजिक आहे का आणखीन कुठल्या प्रकारची आहे याच्यावरती माझी पात्राची निवड ठरते जर मला एखादी विनोदी गोष्ट जर लिहायची असेल तर मग मला मी माझ्या अनुभवातलं काही अशा व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात की त्याच्या सवयी अशा वेळ थोड्याशा विचित्र असतील मग त्या अशा व्यक्ती माझी त्या गोष्टीची पात्र होतात मग त्यांची ती बोलण्याची ढब असेल ती विनोदी असेल मग ती त्या व्यक्तीच्या बोलण्याची ढब माझ्या गोष्टीमध्ये येते एखादी गोष्ट तिची चालण्याचे ॲक्शन असेल तिच्या हावभावची ॲक्शन असेल तिची काय लकबी असतील काहीच्या काही सवय असतील त्या थोड्या काय विनोदी अंगाने जात असतील सवयी तर त्या सवयी माझ्या गोष्टीच्या पात्रामध्ये येतात आणि माझ्या गोष्टीतलं ते विनोदी पात्र तयार होतं म्हणजे थोडक्यात काय मी विनोदी पात्र जर मला लिहायचं असेल तर मला जो काय अनुभव येतो समाजामध्ये मी जी ज्या प्रकारची लोकं या समाजामध्ये बघतो त्यांच्यातल्या त्यांच्यातल्या जो त्रुटी बघतो त्यांच्यातल्या कमतरता बघतो त्या त्रुटी त्या कमतरता त्या माझ्या पात्रांमध्ये येतात आणि माझ्या पात्र माझी पात्र तयार होतात हे झालं माझं विनोदी गोष्टी संदर्भात कधीकधी माझ्या गोष्टी सामाजिक असतात सोशल असतात तर त्याच्यामध्ये समाजभान समाजभान जागवणारी पात्र थोडक्यात काय मला अशी पात्र तयार करायचे असतात की जी लोकांसाठी आयडॉल ठरतील मला त्याच्यातनं अशी पात्र तयार करायचे असतात की जी लोकांसाठी आदर्श तरतील मग त्यासाठी मला चांगली चांगलं काय आणि वाईट काय हे जर माहिती असेल तर चांगले गुण मी त्या पात्रांमध्ये देतो जे काय चांगले गुण असतील ते सगळेच चांगले गुण मी त्या पात्रामध्ये उतरवतो आणि एक चांगलं आदर्श पात्र माझं तयार होतं सामाजिक भान असलेल माझे पात्र तयार होतं उदाहरणार्थ मला एखादं समाज प्रबोधन पर एखादी गोष्ट लिहायची किंवा नाटक लिहायचं आहे उदा झाडे झाडे लावा झाडे जगवा या विषयावरती जर मला काही करायचं असेल तर मी माझं एक पात्र असेल सोशल वर्कर मग सोशल वर्कर मी अशा पद्धतीन रंगवीन कि ज्याचे विचार असे आहेत की की त्याचे विचार समाजाची प्रगती करणारे आहेत ज्याचे विचार स्वार्थी नाहीयेत स्वतासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी काहीतरी देणारे हे असते त्याचे विचार आहेत आणि अशा विचाराची आयडॉलॉजी असलेल्या पात्र ते मी सोशल वर्कर म्हणून रंगवीन थोडक्यात मी पात्र तयार करताना माझ्या गोष्टीची गरज काय आहे हे मी इथं लक्षात घेतो आणि माझ्या गोष्टीच्या गरजेनुरूप मी माझ्या कथेचं पात्र तयार करत असतो तर मला वाटतं तूर्तास एवढी माहिती पुरेशी आहे धन्यवाद